आमच्या गावामध्ये खूप मोठं मंदिरं आहे त्या जानेवारी महिन्यामध्ये यात्रा भरत असते ते पण खूप मोठी खूप गावगावचे लोकं येत असतात जसे की खूप दूरदूरचे येत असतात हग यात्रा असते तर अ हर एक छोटे छोटे मुलं देवाचे रूप घेत असतात जसे शंकरजी पार्वती राधा कृष्ण असे खूप अनेक अनेक प्रकारचे घे यात यात्रा असते तर पूर्ण गाव फिरत असतात जिथे यात्रा असते ते ते गाव पूर्ण हर एक रोडने फिरत असतात खूप मज्जा येत असतात त्यानंतर वापिस ते त्याच मंदिरामध्ये जातात गावगावचे लोकं येतात त्या